हो हो हो बोला ना दादा हां कोणती आहे दादा अच्छा अच्छा अर्टिगा आहे का हां चालेल ना काय काय करायचं सर्व्हिसिंगमध्ये हे बघा आपल्या गाड्या अलाईनमेंट पण होऊन जाईल आणि ऑईलिंग वगैरे चेंज करायचं आहे का बॅटरी वगैरे टाकाय हे करायची आहे चार्ज वगैरे

चालेल चालेल दा अच्छा अच्छा वॉशिंग वगैरे सगळं करायचं आहे ना ठीक आहे ना वॉशिंग इंटर्नल इंटर्नलही करायचं आहे का क्लिनिंग आणि हे ठीक आहे ठीक आणि त्यानंतर दादा टेफ्लॉन कोटींग वगैरे होते कलर कोणता आहे आपला सिल्व्हर आहे ना टेफ्लॉन कोटींग करायचं आहे का नाही समरच्या हिशोबाने आता ओके राहील टेफ्लॉन कोटींग चालेल ना चाल हां ठीक आहे चालेल चालेल अजून काही आहे ठीक आहे ना बाकी चे बाकी चेक करून घे हो हो

नाही नाही चालेल ना ट्रायल घेऊन येईन आपल्याकडचं हे आणि हा नंबर कोणी दिला होता बा पहिल्यांदाच आला बघा तुमचा कॉल

हो तेच तेच तर दादा आपलं ते तसंच आहे आपलं पूर्ण रेफरलवर काम चालते ऑटोमेशनवाल्या मशीन आहे आपल्या अलाईनमेंट आणि प्रॉब्लेम डिटेक्ट करायला तर प्रॉब्लेम काही नाही एकदा तुम्ही अनुभव घेऊन पहा पुन्हा आपल्याचकडे गाड्या येईल याची गॅरंटी आहे काहीच हे नाही आणि मॉडेल कधीचं आहे दादा आपलं ठीक आहे मग तर काही जास्त काही काम नसेल फक्त आज आपला ऑफ आहे संडे असल्यामुळे उद्या तुम्ही काय किती वाजता येता तुम्हीच कळवा हो तर सात वाजेपासून सकाळी आपलं उघडं असते तुम्ही कधीपण येऊन जा सकाळी सातलाच उघडतं दादा हो ठीक आहे आणि चालेल चाले ॲड्रेस माहिती आहे ना तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चालेल दादा हां बस बस बस बरोबर दादा ठीक आहे या दादा वेलकम ठीक